आपली भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे हिंदू संस्कृती ही खूप वे जगावेगळी आहे कारण या संस्कृतीमध्ये काय होतं की आपण वेगवेगळ्या सणां सण साजरे करतो वेगवेगळ्या ब देवांची पूजा केली जा केली जाते म्हणजे इतर देशांमध्ये पाहतो तर एका विशिष्ट देवाची किंवा ये म जसं येशू ख्रिस्ताची भगवान बुद्धाची अशी एकाचीच म्हणजे पूजा केली जाते परंतु एकमेव अशी भात भारतीय संस्कृती आहे की ज्याच्याम ज्याच्यामध्ये तेहेतीस कोटी देवांना मानलं जातं आणि याच्यामध्ये त्यांची पूजाही केली जाते तसेच भारतातील वेगवेगळे सण आहे जसे की स्त्रियांसाठी मकरसंक्रांती आहे त्यामध्ये तिळगूळ देऊन जसं की तुझंही तो म्हणजे गोडवा टिकवण्यासाठी ते तो एक सण साजरा केला जातो आपण त्याचप्रमाणे गुढीपाडवा हासुद्धा आपल्या महाराष्ट्रात तिथं विशेष असा सण आहे ज्याने आपण मराठी नववर्ष चालू करतो त्याचप्रमाणे वटसावित्री वटसावित्रीदेखील ही एक महाराष्ट्राची एक विशेषता आहे की इतर मा म्हणजे भारतातील सगळ्यात प्रमुख म्हणजे महाराष्ट्रामध्येच ही वटसावित्री स्त्रिया साजरी करतात जेणेकरून की माझ्या पतीचं आयुष्य वाढावं यासाठी ही पूजा केली जाते त्याचप्रमाणे काय तर आपण इ इतर देवतांचीदेखील पूजा करतो यामुळे कसं एकतेची भावनासुद्धा आपली वाढत जाते